आमच्या भागातील क्रीडा क्षेत्रात वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात वेगवेगळ्या सणांच्या वेळेस जसं की दिवाळी दसरा होळी वगैरेच्या वेळेस ते दिव्यांग लोकांना सायकल कपडे चादर वगैरे असं भेटवस्तू देतात खुर्ची वगेरे असं भेटवस्तू देतात जेणेकरून ते त्यां त्यांना खूप आनंद मिळावा अजून त्यानंतर अजून ते ते त्यांना खूप आमच्या इकडे खूप छान स्पोर्ट्स क्लब आहेत त्यानेकरून ते चांगले चांगले सामाजिक असे सामाजिक असे कार्यक्रम ठरवतात ते आणि वेगवेगळ्या वेळेस ते त्यांना बोलवतात खूप वेगवेगळ्या दु वेगवेगळ्या जागेतून वेगवेगळ्या शहरातून बोलवतात आणि त्यांच्यासाठी काही पण अशा गोष्टी असत जे काही ते करू शकते अजून ते ते असे क कार्यक्रम करतात आणि त्याच्यासाठी आमच्याकडून म्हणजे बाकीच्या लोकांकडून ते पैसे जमा करतात आणि त्यांच्यासाठी खूप सारे असे उपलब्ध वस्तू खुर्ची त्यांना कोणाला चालता येत नाही म्हणून खुर्ची भेटवस्तू देतात कोणाला काही कोणाला काठी वगैरे ज्यांना डोळ दिसत नाही वगैरे तर त्यांना काठी असं देतात तर असं खूप साऱ्या वस्तू ते उपलब्ध करतात आणि त्यांना जास्तीत जास्त मदत करावी अशी त्यांची दृष्टी राहतेे मदत केल्यानंतर त्यांनासुद्धा एक खूप छान आनंद मिळतो अशी खूप आणि आपल्याला जर आ दिव्यांग लोकांसाठी आपण जे जे करू शकतो आपण केले पाहिजे ते खूप चांगली गोष्ट आहे असं